आमच्या भागातील पारंपरिक खेळ म्हणजे एकतर कबड्डी आहेच आणि दुसरा जो होळीच्या सणाला खेळला जातो त्या सातआठ दिवसामध्ये खेळला जातो तो म्हणजे आट्यापट्या हे दोन पारंपरिक खेळ आमच्याकडे खेळले जातात पण हे खेळ तसं बघाल तर फक्त ठरावीक वेळेपुरते मर्यादित खेळले जातात पण नेहमी खेळला जाणारा खेळ म्हणजे सगळ्यांचा आता आवडता जो पारंपरिक नाही आहे पण सगळ्यांचा नसानसांत भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट क्रिकेट आमच्याकडे जोरदार खेळला जातं आहे आता आणि बऱ्याचशा आता गावोगावी लीग होऊ लागल्यात त्यामुळं नवीन खेळाडूंना प्रोत्साहन मिळतं आणि नवीन नवीन खेळाडू उभारत उदयास येऊ लागल्यात टेनिस क्रिकेटसुद्धा आता खूप जोरदार पद्धतीने जगासमोर येतं आहे आत्ताच एक मोठी स्पर्धा जी भरवली गेली होती त्यात आपल्या महाराष्ट्राचे खेळा महाराष्ट्राचे खेळाडू खेळले होते त्यांना बघून आपल्या गावातली मुलं आता क्रिकेटकडे जोरदार वळतान दिसत आहेत आणि तोच खेळ आम्ही जास्त वेळ खेळतो